खरंतर लोकसंकेचा विचार करता भारताची लंग लोकसंख्या खूप आहे पन हा एक विचार केला तर लोकसंख्याबरोबर आता मुलांची संख्या बी मुला मुलींची संख्या शिक्षण व्यवस्था ह्याचा विचार करता आज खरोखरच त्यांच्या त्यांनला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळनसुद्धा की तितकंच गरज आहे जर चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळायचं असेल तर प्रत्येकाला ते शक्य नाही त्याची कारणं पण तितकीच आहेत की जसे राहणीमानातले टप्पे आहेत बाबा ज प्रत्येकाचा आर्थिक सोरस सारखाच असेल असं नाही कुणा कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोण मध्यमवर्गीय आहे मग श्रीमंत जर शिक्षण घेत असल तरी गरीबाला ते शिक्षण घेता येईलच असू शक सांगू शकत नाही मग त्यासाठी खरं तर यासाठी बाबा त्यांचं त्याच्यावर काय उपायोजना करावी किंवा काय ह्या गोष्टी खरं तर शिक्षण व्यवस्थेने हा विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट की बऱ्यापैकी आता प्रायव्हेट शाळांनी डोकंवर काढलेले आहे मग प्रायव्हेट शाळांनी लोकांला हा एक व्यवसाय पण म्हनू शकतो आपण किंवा म एक श शैक्षणिकदृष्टीने त्यांनी टाकलेलं पाऊल असेल ते काही असू दे पण आज विचार करता की बाबा सरकारी शाळेचं आणि प्रायव्हेट शाळेंची तुलनाचा विचार करता आज प्रायव्हेट शिक्षण व्यवस्था चांगल्या दर्जेदार शिक्षण द्यायला पुढे सरसवले पण हा एक विचार करायला लागतोय की ते जरी तितके पुढे तत्परतेने पुढे सरसवलेले असले तरी त्यांच्या शाळांची फी ही भरपूर आहे आणि सरकारी शाळांची फी कमी आहे पण त ज सरकारी शाळेतलं शिक्षण खरं तर तितकं दर्जा राहिलेल नाही मुलांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि खरंतर सरकारी शाळा आता खरं तर पुढे यायला पाहिजेत का तर त्या गोरगरीब मुलांला परवडणाऱ्या आहेत म्हणजे की शिक्षक विद्यार्थी पालक यांचा खरं तर समन्वय व्हायला पाहिजे आणि तो कुठंतरी कमी पडतोय आणि तो समन्वय जर साधला तर खरंतर ही शिक्षण व्यवस्था खरं तर पुढं जाईल असं मला वाटतंय आणि आज खेडेगावातला विचार केला तर प्रत्येक पालकाला त्या त्या मुलाला तितक्या त्याच्या गरजा सोयीसुविधा शक्य होत नाही मग खरं तर ह्या सरकारी शाळांनीच ह्या गोष्टीवर खरंतर विचार केला पाहिजे अशा सामाजिक संघटना भरपूर आहेत की की त्यांचे भरपूर प्रयत्न झालेत पण त्यांचे त्या प्रयत्नाला यश येत नाही म यासाठी खरं तर भारतीय शिक्षण व्यवस्थेने यावर काहीतरी प मार्ग काढावा किंवा तळागाळापर्यंत पोचून ह्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तिथल्या अडीअडचणी मुलांचं विषय काय आहेत प्रश्न काय आहेत पालकांचे त्यांच्या प्रश्न काय आहेत पालक कुठल्या परिस्थितीतून पुढे जात आहेत आणि कुठल्या परिस्थितीतून जाताना मुलांना त्या शिक्षणाची वाटचाल दाखवत आहेत किंवा देत आहेत ह्याचा बी खरं तर विचार व्हायला पाहिजे खरं तर आत्ताची शिक्षण व्यवस्था आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बघता विकसित भारत किंवा विकसित जगाचा विचार करता खरंतर दर्जेवर शिक्षण गरजेचं आहे पण म मध्यम वर्गीय किंवा गरीबातल्या गरीबातला मुलांना ते शिक्षण घेता येत नाही का तर तिथे आर्थिक बाजू अडचणीत येते पालक बऱ्यापैकी असा वर्ग आहे की पोटाला चिमटा घेऊन ते शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतोय पण आर्थिक विचार करता तोहि आता हतबल झालेला आहे खरं तर भारतीय शिक्षण व्यवस्थेनं ह्या तळागळापर्यंत याचा खरं तर मागोवा घेतला पाहिजे किंवा त्याचा शोध घेतला पाहिजे खरंच काय किती अडचणी येत काय अडचणी येत आणि त्या कुठल्या गोष्टीला फेस करतायेत मग नुसतं शिक्षण घेऊन बी उपयोग नाही शिक्षण मिळालं तर त्यांच्या हाताला काम बी मिळालं पाहिजे काम मिळालं तर त्या घराची त्या कुटुंबाची त्या समाजाची प्रगती होऊ शकतं असे मला वाटते